हो मी नृत्यस्पर्धेत भाग घेतला होता आणि त्या स्पर्धेमध्ये नक्कीच यशदेखील मला मिळालं होतं कारण नृत्यस्पर्धा म्हटली की अनेक स्पर्धक त्यामध्ये चांगलं नृत्य करणारे देखील सहभागी होतात लोकनृत्याचा एक भाग म्हणजे आसामी नृत्य या नृत्याचा एक आविष्कार आम्ही सादर केला होता स्पर्धेसाठी आणि या आसामी बांबूनृत्यामध्ये खरं तर आसामी बांबू म्हणजे खाली दोन्ही हाताने बांबू आपण तालावरती रिदमवरती खरं तर मागे पुढे करून त्याचा आवाज करत असतो आणि त्यातून आपण पाऊल टाकत टाकत पुढे जायचं असतं ते पण तालावरती अर्थात बांबू दो दोन्ही बाजूने आपण या ठिकाणी या नृत्यामध्ये कलाकार आपटत असतात त्याच्यामध्ये जर का चुकलात तर साहजिकच तो पायावर लागण्याची शक्यता असते त्यामुळं असा अनुभव हा एक वेगळा अनुभव या नृत्याच्या माध्यमातून आला होता आणि त्यामुळं हे नृत्य नक्कीच बघायला देखील चांगलं वाटतं करताना खूप त्याच्यामध्ये जोष आपल्याला द्यावा लागतो त्यामुळं हे जोषपूर्ण नृत्य सादर करताना समोरच्या प्रेक्षकांना जर चांगल्या ताकदीनं सादर केलं तर ते नक्कीच आवडतं तसं आम्ही सादर केल्यामुळं या स्पर्धेमध्ये आम्हाला क्रमांक मिळाला होता असा हा एक चांगला अनुभव आला होता